दिल्ली दरबार रेस्टॉरंटमध्ये नंबर लागलेला आहे का सर मला तुमच्या रेस्टॉरंटचं मी खूपच नाव ऐकलेलं आहे माझे काही फ्रेंड आहेत की त्यांनी तुमच्या रेस्टॉरंटमधून फूड ऑर्डर केलेले आहे आणि त्यांना खूपच तुमचे फूड आवडलेले आहे तुमची कॉलीटी वगैरे खूप छान आहे म्हणते त्यामुळे मला तुमच्या रेस्टॉरंटमधून चायनीज फूड ऑर्डर करायचे होते तर मला तुम्ही चायनीजमध्ये मला कोणत्या कोणत्या डिश मिळू शकतील तुमच्या रेस्टॉरंटमधे हक्का नूडल्स वगैरे आणि मोमो मोमो म्हणजे काही ड्राय मोमोपण असतात आणि सुपवाले पण असतात तर मला जे सूपमधले असतात मोमो ते देऊ शक शकाल का तुम्ही तर एक प्लेट ते ऑर्डर करते मी जे व्हेजमध्ये मिळतात मोमोज सूपमध्ये आणि हक्का नूडल्स एक प्लेट ऑर्डर करायची आहे आणि जे मंच्युरियन मिळत असतील तर मंच्युरियन सुद्धा एक प्लेट मला ऑर्डर कराल ड्रायमध्ये पण असतात आणि ग्रेव्हीमध्ये पण असतात जे मंच्युरियन तर ड्रायमध्ये असले तर ते मला चालेल सर तर ड्रायमध्ये मंच्युरियन सुद्धा मला एक तुम्ही ऑर्डर करून देसाल आमचा माझा ॲड्रेस आहे मलकापूर ग्रामपंचायतच्या जवळ गजानन महाराज मंदिरच्या मागे हाऊस नंबर फोर्टी ठीक आहे मग सर हे तीन पदार्थ माझे तुम्ही ऑर्डर केलेले आहे ना तर मला किती वेळात पार्सल भेटणार आहे वीस मिनिटामध्ये ओके सर मग पेमेंट म्हणजे ऑनलाईन केली तर चालेल किंवा मग डायरेक् पार्सल भेटल्यावरं हॅन्ड टू हॅन्ड केली तर चालेल का ठीक आहे सर मग मी हॅन्ड टू हॅन्ड पे करते मग पैसे